हॅलो अनुपम हा मी गेल्या वर्षी तुमच्याकडून प स्कूल बॅग घेतली होती तर ती फार चांगली होती त्याच्यामध्ये तुम्ही जे व्यवस्थित कप्पे दिले होते एक पाण्याच्या बॉटलला वेगळं होतं कंपॉस बॉक्स ट टिफिन पुस्तकं जीपची कंडिशन पण चांगली होती आणि त्यामुळे जीप व्यवस्थित आणि प्रेस बटन पण होते आणि मुलांच्या पुस्तकं व्यवस्थित राहत होते त्याचा रंगसुद्धा एवढा अट्रॅक्टिव्ह होता की सगळ्यांना ती बॅग फार आवडली आणि मला विचारत होते की कुठून आणली वगैरे पण त त्याच्या जीपन चांगल्या होत्या आणि त्याच्यात पाण्याची बॉटल जरी लिक झाली तरी त्यातून पाणी बाहेर येत नव्हतं पुन्हा ती मुलांना कॅरी करायला पण हे वाटत नव्हते एकदम व्यवस्थित कम कॉम्पॅक्टमधे होती की कोणीही सहजपणे हाताळू शकेल आणि त्यामुळे मला ती खूप आवडलेली आहे अशीच बॅग असेल तर मला पुन्हा ह्या वर्षी घ्यायची आहे ओके थँक्यू मी येते तुमच्या